मी एक दोन वेळा रात्री जंगलामधून प्रवास केलेला आहे आणि कधीकधी प्रवास करतानी जे प्राणी असतात जंगलामधले हे रोडवर येतात त्यामुळे आपली गाडी खूप वेगामधे असते तर कधीकधी हे प्राणी आपल्या गाडीखाली येऊन मरू शकतात त्यामुळे आपण सहसा हा जो प्रवास असतो जंगलामधला तो दिवसाच करायला हवा शक्यतो रात्रीचा प्रवास हा टाळायला पाहिजे कारण अशामुळे जे प्राणी आहेत जंगलामधले त्यांना आपल्यापासून धोका होऊ शकतो आणि त्यांची संख्यापण कमी होऊ शकते